माझ्या माझ्याकडे तसं बगीचा वगैरे आहे शेतीमध्ये शेतामध्ये बगीचा आणि बाराही महिने बगीचाचं का काम करत असते आणि त्यामध्ये जसं की माझे वडील झाडे लावतात आणि झाडे ला वाटलेच आपल्याला लागलेच तर ते दुसऱ्याकडून विकत पण घेऊन येतात आणि ते शेतीमध्ये लावून छान झाडाची काळजी घेतात फुलं वगैरे असतात त्यामध्ये फळं वगैरे असतात ते फुलं वगैरे तोडून ते विकायला नेतात फळं वगैरे विकायला नेतात त्याच फुला फुलांद्वारे त्या हार हारं पण तयार करतात आणि त्यात फुलांची काळजी घेणे झाडांची काळजी घेणे जसं की गुलाबाची ज काळजी घेणे खूप गरजेचे असतात आभाळ आभाळ आलं की पूर्ण पाने गळून जातात त्याची आणि शेवंती बस